आम्ही जुनेवणी म्हणजे नागपूर जिल्ह्यात जुनेवणी इथे राहत आहो आमच्या जुनेवणीच्या आसपास जसं पहिले आपण दीक्षाभूमी घेऊ नागपूर नागपूरच्या दीक्षाभूमी तुम्हाला माहीतच आहे की बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दीक्षा दिली धम्मदीक्षा तर आम्ही चौदा आक्टोंबरला ज्या दिवशी दिली त्या दिवशी पण जातो तिथे खूप म्हणजे र लोकांची गर्दी असते आणि दसरा तर माहीतच आहे विजयादशमीच्या दिवशी त्यानी दिली त्यामुळे तो पण सोहळा छान तिथे साजरा केला जातो दीक्षाभूमी झाली त्यानंतर त्याच्या जवळपासच कामठी आहे ड्रॅगन पॅलेस तो पण खूप फेमस आहे तिथे पण बाबासाहेबांचं म्युझियम वगैरे आहे आणि भगवान बुद्धाचं पण आहे तिथे म्हणजे खूप मोठं बनवलेलं स्मारक आहे त्यानंतर अंबाझरी तलाव आहे अंबाझरी तलावामध्ये पण स्वामी विवेकानंदाचा एक खूप मोठा स्टॅच्यू उभा केलेला आहे ते पण छान आहे तिथे पाहण्यालाही त्यानंतर परत मग इकडे येताना आमच्या जुनेवणी गावाच्या जवळ मोहोगाव जिलपी तलाव आहे त्या तलावामध्ये पण खूप मोठा म्हणजे खूप मोठा एरिया आहे तो की खूप पाहण्यालायक आहे तो स्थळ आणि तिथे श्री गणेशाचं खूप सुंदर मंदिर त्यांनी बनवलेला आहे आणि परत त्याच्याच जवळपास भीमकुंड प्रकल्प आहे तिथे देखील तलावाचंच पाणी म्हणजे नाही का पाण्याचंच आहे तो पण भाग तो पण पाहण्यालायक आहे त्यानंतर